माणसांना नेहमी मुळात परस मुळाशी परत जोडायचे सगळ्यांनाच आवडते कारण जे वृद्ध लोकं असतात त्यांचे काही आठवणी असतात त्या आठवणीबद्दल मला तर खूप आवडते की ते आपली काळजी करतात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे माझ्या आठवणी वृद्ध लोकांसाठी जास्त आहेत